आमचं सगळं जीवन इलेक्ट्रिसिटीवरच अवलंबून असते आमच्या इथं मंगळवारी लाईट जाते दिवसभर लाईट नसते सगळी इतकी इतका त्रास होतो आहे दिवसभर काही करता येत नाही सगळीकडं अंधार अंधार टी व्ही बघता येत नाही मोबाईल चार्ज चार्जिंग संपलं असेल तर चार्ज करता येत नाही खूप त्या दिवशी खूप गोंधळ होतो आहे अशा वेळी मग रात्री गेली तर मेणबत्ती कधीतरी इन्व्हर्टर चार्ज असेल तर इन्व्हर्टरचा उपयोग होतो आहे छोटी पण छोटे पण चार्जर असतात ते पण उपयो ते पण उपयोगात त्या दिवशी आणावे लागतात जास्त वेळ लाईट गेली तर चार्जिंग इन्व्हर्टरचं चार्ज पण संपलेलं असतं आहे आणि बहुतेक इथं सगळ्यांच्याकडं आमच्या कॉलनीत इनव्हर्टर आहे पण लाईट खूप जास्त वेळ गेली तर त्याचा पण काही उपयोग होत नाही आणि काही सोलारचे पण असतात दिवे पण त्याचं पण जास्त काय उपयोग होत नाही सोलारचं फक्त त्याची कपॅसिटी वाढवायला बहुतेक सोलार लाईटचा उपयोग होतो आहे नाही तर पॉवर कटमध्ये मेणबत्तीच रात्रीच्या वेळी कधीतरी इन्वर्टर होतं आहे हं फक्त मोबाईलची लाईट पण चार्ज असला मोबाईल तरच उपयोग होते नाही तर मग टॉर्च चा उपयोग रात्री होतोय दुपारी कटमळ काहीही करता येत नाही काही वेळा काही वेळाच उपयोग होतो आहे